नृत्य स्पर्धेचं बोललं तर लहानपणीपासूनच भाग घेतलाच होता मी लहानपणी गणपती गणपती उत्सव असतो तेव्हां डान्स कॉम्पिटिशन असतात त्यावेळीही मी खूप एक्साइटेड असायची डान्स करायला फस्ट प्राइज सेकंड प्राइज थर्ड प्राइज हे भेटायचेच भेटायचे लहानपणीपासूनच सवय होती ती म्हणून कॉलेजला स्कूलमध्ये वगैरे असताना देखील स्कूलमध्ये पण कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घ्यायची परत एक किस्सा सांगायचा तर कॉलेजमध्ये असताना आम्ही युवा महोत्सव एक मोठा महोत्सव असतो त्यामध्ये देखील मी पार्टिसिपेशन केलं होतं त्यामध्ये आमचा कोळी डान्स होता मराठी कोळी डान्स तो म्हणजे मॅशअप होता काही कोळी साँग्सचा खूप मोठा डान्स होता तो खूप टाईम डान्स करायला लागायचा आणि प्रॅक्टिस तर खूपच व्हायची त्याची प्रॅक्टिस परत स्टेजवर पण प्रॅक्टिस व्हायची आमची आणि आम्ही त्यात कॉम्पिडिशनमध्ये हे सेकंड प्राइज मिळवला होता त्यासाठी आम्ही एस एन डी टी कॉलेजमध्ये तो कॉम्पिडीशन होता खूप मज्जा आलेली खूप मोठा ग्रुप होता आमचा आम्ही स्टेश प्रॅक्टिस सुद्धा केली होती आणि परत कॉश्ट्युम प्रॅक्टिस सुद्धा झाली होती आमची खूप खूप टाईम लाग लागत होता सगळं करायला डान्स तर खूपच मस्त भारी झाला सर्व पोरी देखील पोरान अर्धे पोरे देखील पोरं बनले होते कप्पल डान्स टाइप होता तो ग्रुपमध्ये कोळी साँगवर आणि असं एक मराठी वेडिंग थिम होती लास्टला लग्न होतं तर लग्नाचे वरात निघते तशी एक वेडिंग थिम होती म्हणून खूप मज्जा आली नाचायला इंजॉय सगळ्यांनी इंजॉय खूप केलं खूप भारी वाटलं सगळ्यांना तो डान्स आवडला आम्ही न्यूजला देखील आलो होतो न्यूजमध्ये पण आमचे न्यूज व रिपोर्टरज् आले होते आमची शूड घ्यायला वगैरे खूप भारी होता तो एक्सपिरियन्स लाईफमध्ये कधीच विसरणार नाही तो एक्सपिरियन्स एवढा भारी होता म्हणून डान्स हे मला खूप आवडतं माझी हॉबीच आहे ती डान्सिंग खूप मज्जा येते डान्स करायला